राज्यातील जे व्यवसाय आहे किंवा संस्कृती आहे ती आपण भारतातील इतर प्रदेशापेक्षा म्हणजे वेगळी आहे राज्यातील जी व्यवसाय किंवा संस्कृती आहे संस्कृती म्हणजे तिथे असं आहे की आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करतो एकमेकांना आदराने बोलतो एकमेकांचा विचार करतो एकमेकांना रिस्पेक्टफुली बोलतो तसेच इकोनॉमिक इज ग्रोविंग म्हणजे भा भारता महाराष्ट्रामध्ये जे आहे राज्यात जे व्यवसाय आहे ते खूप जास्त प्रमाणात चालते जसे राज्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठी लोकं राहतात आणि मराठी ही बोली भाषा वापरली जाते त्याचप्रमाणे हिंदी पण वापरली जाते आणि मराठी पण वापरली जाते पण जास्तीत जास्त मराठी बिझनेस जास्तीत जास्त आहे मराठी जे बिझनेस आहे ते पण जास्तीत जास्त प्रमाण आहे मराठी भाषेच्या संस्कृती जास्तीत जास्त प्रमाणात आयोजित केला जातो जसं डान्स कला नृत्य कला झुंबा ह्यामध्ये मराठी नाट्य मराठी नाट्य म्हणा किंवा पुणे विद्यापीठ जसं झालंय पुणे मुंबई झालं पुणे हे जे आहे ते मराठीयन लोकांची आहे मराठी भाषा तेथे जास्तीत जास्त प्रमाणात यूज केली जाते कारण की मराठवाडा लोक मराठवाड्याचे लोकं जास्तीत जास्त राहतात आणि महाराष्ट्र जे आहे ते टोटली मराठवाड्यात जे लोकं जास्तीत जास्त राहतात आणि ह्यामध्ये शिवाजीराजे जे मुघल सदनक होते जे राजा होऊन गेलेला आहे ते शिवाजीराजे ते पण सुद्धा महाराष्ट्रीयन होते ते मराठ्यांचे होते ते त्यांनी भरपूरशा अंमलबजावणी आयोजित केलेल्या होत्या अंमलबजावणी लाभलेल्या आहे त्याचप्रमाणे त्यांनी भरपूरसे किल्ले जिंकलेले आहेत तसेच महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो पूर्णपणे मराठीमध्ये नोंद नोंदलेला आहे तसेच इकोनॉमी ग्रोथ म्हणजे जे आर्थिक व्यवस्था आहे ती जास्त प्रमाणात वाढलेली आहे तसं की कोणी पण आपला बिझनेस जो आहे तो साडीचा बिझनेस करतात किंवा टेक्स्टाईल साड्यांचा बिझनेस करतात किंवा कपड्यांचा बिझनेस करतात कोणी फ्रूटचा बिझनेस करतात कोणी आपला मेसचा बिझनेस चालवतो तर जसे जास्तीत जास्त प्रमाणात खानावळ खूप जास्तीत जास्त आहे हॉटेल आहेत हे यामध्ये पण जास्तीत जास्त मराठी लोकांचा वापर केलेला आहे तसेच मराठी मराठी लोकांचे जे शिक्षा म्हणा मराठी लोकांच्या ज्या शाळा म्हणा त्याच्या ज्या त्याचप्रमाणे मराठी इकोनॉमी त्यामुळे पण इकोनॉमी ग्रोथ वाढते इनोवेटिव कल्चर वाढते किंवा मार्केटमध्ये मर मराठीमध्ये मराठी भाषेचे जास्त वापर केल्या जातात मार्केटमध्ये जे काही विकायला येतात भाजीचं जसं फळ आहे फ्रूट आहे किंवा पालेभाज्या आहेत भाज्या आहे तेव्हा ते परचेस करताना किंवा सेल करताना ईवन मराठी बोलीभाषा वापरली जाते मराठीचा वापर जास्तीत जास्त केल्या जाते आणि ह्याप्रमाणे राज्यातील जे व्यवसाय आहे संस्कृती आहे ती भारतापेक्षा खूप जास्त ती खूप जास्त वेगळी आहे महाराष्ट्रात जे आहे ते खूप खूप जास्तीत जास्त प्रमाण जे व्यवसाय आहेत जे वेगवेगळ्या प्रकारची लोकं राहतात महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे जो भा बिझनेस जो आहे जो व्यवसाय आहे जी भारताची जी संस्कृती आहे ती खूप प्रमाणात वाढलेली आहे